हॅलो समर्थ गॅस एजन्सी का मला तुमचा नंबर मिळाला होता माझं नाव आहे शालीनी मुजुमदार मला माझा गॅस जो नंबर आहे सिलेंडरचा जो माझा ॲड्रेस आहे तो आता अपडेट करायचा आहे तर मला याच एरियामधला माझा नवीन ॲड्रेस आहे तिथं मला तो शिफ्ट करून हवा आहे नवीन पत्ता अपडेट करून हवा आहे तर मला त्यासाठी काय करावं लागेल आणि किती दिवसात होईल तो बरं बरं ओके म्हणजे दोन ते तीन दिवसात होईल अपडेट बरं त्यासाठी मला काय काय माहिती द्यावी लागेल तुम्हाला ओके तुम्हाला माझा ग्राहक आय डी आणि नवीन पत्त्याची अपडेट हवे आहेत बरं लिहून घेता का मग हां सांगते सायली मुजुमदार दोनशे पंचवीस सोमवार पेठ मंगळवार पेठ तांदवाळी अपोजिट नगर वाचनालय नियर दुग्धारे चार शून्य शून्य शून्य तीन शून्य महाराष्ट्र ओके हा माझा जुना ॲड्रेस आहे आणि नवीन ॲड्रेस आहे तीनशे शहाऐंशी शनिवार पेठ सोमवार पेठ मंगळवार पेठ राजवाडा एन एक्स फस फ्लोर अपोजिट मुरलीधर अपारमेट नियर सुयोग मंगल कार्यालय अपोजिट अहिल्यादेवी शाळा देन लेफ्ट देन राईट येस ओके पिनकोड आहे चारशे अकरा शून्य तीस पुणे महाराष्ट्र हो आणि माझा ग्राहक आय डी आहे दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ओके हा आहे माझा ग्राहक आय डी आणि तो मला लवकरात लवकर अपडेट करून हवा आहे तर तुमचं नाव काय म्हणाला सर संतोष मोरे बरं सर मला माझा ॲड्रेस कधीपर्यंत अपडेट होऊन आणि मला त्याची पुष्टी कशी कळेल म्हणजे मला कसं कळेल की माझा ॲड्रेस अपडेट झाला आहे आणि त्याची मला पावती कुठं मिळेल कधी मिळेल

ठीक आहे चालेल तुम्ही दोन दिवसात अपडेट करणार आहात मग मला माझ्या न मोबायल नंबरवर आत्ताच्या केलेल्या त्याच्यावर मला त्याची अप सगळे अपडेट्स मिळतील ठीक आहे चालेल धन्यवाद